राज्यातील लोकप्रिय कॉमेडी क्लब्स याबद्दल काही जास्त कल्पना नाही आहे मला पण दूरदर्शनवरती जे कॉमेडीचे आपले शो लागतात ते मी आवडीने बघतो दिवसभर आपण ऑफिसमध्ये किंवा कुठे बाहेर काम करून येतो संध्याकाळी खूप लोक प्रवासामध्ये ट्रेनमध्ये दिवसभर थकलेलो असतो माणूस संध्याकाळी येऊन मग फ्रेश वगैरे होऊन टी वी शोलाव दूरदर्शनवरती ह्या कॉमेडी शो बघितल्या तर एकदम रिलॅक्स होऊन जातो माणूस जसं काही काही शो आहेत कॉमेडीचे मराठीमध्ये झी सिनेमावर लागते महाराष्ट्राची हास्यजत्रा चला हवा येऊ द्या कपिल नाईट शो आहे हो ह्यांचे जी को बघताना म्हणजे एकदम माणूस सगळं येथे आपला थकवा किंवा काय असेल डोक्यात विचार असेल ते सगळं माणूस विसरून जातो आणि हसण्याने तर माणूस खुश असतोच हसणे खूप गरजेचं आहे माणूस निरोगी राहतो स्वस्थ राहतो आणि हे कलाकारही आपले नवीन नवीन एक एक एक एक कुठून कुठून आणतात शोधून जसे आपले दादा कोंडकेसाहेब होते ह्यांचे पिच्चर कधीही बघा माणूस किती टेन्शनमध्ये असेल तो हसणारच आणि हीच आहे कॉमेडीची जादू की दुःखी माणसाला रडत्या माणसालाही ते हसवतात